हॅलो हां हां काय नाही मी तुम्हाला मगाचपासनं फोन करत होते आ तुम्हाला येताना भाजी घेऊन यायला जमेल काय माझ्या मावस बहिणीचा फोन आला होता ते एक चार पाचजणं आपल्याकडे जेवायला येणार आहेत संध्याकाळी हां मग भाजी नाही आहे तशी जास्त घरात थोडीशीच आहे कोबी वगैरे आहे पण मला कोथिंबीर आणि फ्लॉवर आणि ढब्बू असं पाहिजे आहे ढब्बू मिरची

हो हो जेवायला थांबणार आहे ती उशीरा येणार आहे साडे सातपर्यंत येणार आहे त्यांच्या काहीतरी इकडं गोव्यास्करच्या साईडला गेले होते लग्नाला ते हां मग त्यामुळं ते येताना येण येणार आहेत आपल्याकडं तांबाबाईला जाऊन आलेच इथं दुकानात येऊन गेले ते माझ्या आणि सा मग मी त्यांना म्हणलं की आता इतकं साडे सात आठ वाजता येत आहे तर मग तुम्ही जेवायलाच या

हां हां हां मी ती वॉट्सअपला म्हणाला ना वॉट्सअपला लिस्ट पाठवते आणि

गोड मी म्हणते खीरच करूया हां मग हां शेवयाची मग एक अर्धा लिटर दूध एकट्रॉ घेऊन या नाही आहे घरात फ्रीजमध्ये फ्रीजमध्ये आहे एक लिटर दूध शिल्लक आहे फ्रीजमध्ये लागलं तर वापरता येतं आहे त्यातलं अर्धा अर्धा लिटरच्या दोन पिशव्या आहेत शिल्लक हां त्यामुळं तेवढंच आणा अर्धा लिटरच लागलं तर म्हणून मग आणा ते होय होय आज रात्री राहणार आहेत आणखीन मग उद्या पहाटे उठून जाणार म्हणाली ती गाडी घेऊन आले आहेत त्यांची

म्हणून म्हणलं मग आता तुम्हाला सांगावं भाजी आणायला

हां नाही नाही नको आपले नेहमी येणारीच आहे ती त्यामुळं चालतं ती काहीच नको म्हणाली त्यांचंही दुपारी काय काय खाणं झालं आहे आम्ही फक्त काम डाळ खिचडी किंवा वरण भात असं चालेल म्हणाली पण आपल्यालाच हे वाटतं म्हणून आपण करायचं हो हो चौघंजण आहेत

नाही नाही ते ते स्वतःच आहेत ड्रायव्हर वगैरे कोणी नाही आहे ते स्वतःच आहेत हो हो हां हो हो आहे की मा लक्षात आहे माझ्या म्हणजे ठरवले मी सांगते तुम्हाला आहे आणि ते सगळे ॲडजेस्ट करणारे आहेत मंडळी त्यामुळे काय प्रश्न नाही आहे

चालेल आणि तुम्ही हां तुम्ही दिलेले पैसे भरले आहेत बँकेत मी हां हो हो हो भरले भरले नाही झाली नाही म्हणाली उद्या त्याला देते ती काल दुपारी काम होतं म्हणाली म्हणून मग नाही त्यामुळे नुसते पैसे भरले आहेत आज उद्या घेईन पावत्या नाही नाही ग नाही नाही का तशी गर्दीच होती त्यांच्याकडे आणि ते परत खात्यावर घेऊन वगैरे केली ना पावती त्यामुळं ठीक आहे मग काय तेच की तुम्ही मला पाच सांगितले होते ना भरायला पाच हजार भरले आहेत हो हो तिच्या खात्यातच की

नाही नाही आहे की घरात बाकीचं सगळं आहे हो हो आहे आहे काही आणायला नको नाही नाही तसं काय नाही आहे आहे मी त्याच आता दुकानाची इथं पर्स आहे ती एक घेणार आहे तिला मगाशी ती आली होती ना दुकानात सांगायला त्यावेळेला ती म्हणत होती तिला आवडली होती तिथल्या त्यातलीच एक घेणार आता नाही नाही त्याला पण सरळ पाकीटच देऊया हां चालेल चालेल हां चालेल हां हो पाठवते पाठव हां चालेल ठेवते हां हां बाय